लोकांमध्ये विशिष्ट ऋतूंमध्ये काही विशिष्ट आजार दिसून येतात पावसाळ्यामध्ये कोलेरा हिवाळ्यामध्ये सर्दी ताप पावसामध्ये डेंग्यूसारखे बरेच रोग दिसून येतात तर त्यांना त्या रोका रोगांवरती प्रतिबंध असं की जी पावसाळ्यामध्ये तरी जिथे पावसाळ्यात हा उन्हाळ्यात असा उष्णतेमुळे दिलासा देणारा अत्यंत आवश्यक आहे शिवाय ते तारणहार आहेत तारणहार आहेत कारण जे जलाशयातील पाण्याची पातळी वाढवतात आणि शेता शेतीमध्ये वरदान देतात सामान्य सर्दी आणि खोकला मान्सूनच्या पावसाचा मंत्र घेऊन येतो सूर्यप्रकाश नाहीसा होतो त्यामुळे हवामान उर्वरित वर वर्षाच्या तुलनेत थंड आणि अधिक आर्द्र होतो या काळामध्ये श्वसनाचे आजार शिखरावर असतात नाक वाहणे शिंका येणे खोकल्याने घशात जळजळ होणे यासारखे बरेच रोग बरेच असह्य त्रास आपल्याला दिसून येतात कमी दर्जाचा ताप कधी कधी या क्ष लक्षणांपासून दिसू शकतो तर पावसाळ्यामध्ये डासांमुळे होणारे रोग हे देखील खूप मोठ्ठ्या प्रमाणावर होतात पावसाळ्यात रस्त्यां आजूबाजूला किंवा बागेत वाहणारं पाणी असतं त्याचं डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया यासारखे रोग त्यामुळे होतात कधी कधी पावसाळ्यामधे विषाणूंचा ताप पण येतो इन्फ्लूएझा नावाचा एक फ्लू आहे तो पावसाळ्यातला आजार आहे पावसाळ्यात स सर्दी खोकल्यानंतर काही व्यक्तींना जास्त आजू ताप येतो तर त्याच्यावरती प्रतिबंध असा की जर एकाद लगेच दवाखान्यात जाऊन येणे किंवा दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचा आजार व त्यावर केला जाणारा अभ्यास होतो त्यामुळं जे संसर्गजन्य रोग आहेत त्यावरती लवकरात लवकर उपचार घेणे गरजेचं असतं तर हिवाळ्यामध्ये सर्दी ताप न तापासारखे रोग दिसून येतात कारण की हिवाळ्यामध्ये वातावरण थंड असतं आणि मानवी मानवी रक्तामध्ये उन्हाळ्यामध्ये उष्ण झालेली ऊर्जा अचानक बाहेर फेकली जात असते त्यामुळं बाहेरच्या आर्द्रतेमुळं लोकांमध्ये ताप किंवा सर्दीसारखे रोग दिसून येतात जर सर्दी किंवा ताप हिवाळ्यामधे झाला तर त्यावर वाफारा घेणे घरातून बाहेर न पडणे उबदार कपडे वापरणे यासारखे प्रतिबंध आपण करू शकतो परंतु जर रोग झालाच तर त्यावरती योग्य तो उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतला पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये कोलेरा हिवाळ्या कोलेरासारखे जे रोग होतात ते का ते का होतात तर जर यावर्षी तो रोग झाला तर पुढच्या वर्षी तो होऊ नये म्हणून काय प्रतिबंधित करता येईल याची पूर्ण काळजी घेतली जाते जर पावसाळ्यामध्ये कोलेरासारखे रोग झाले तर पाणी उकळून पिणे पाणी उकळून पिणे ह्यासारखे प्रतिबंधित कामं आपण करू शकतो थँक्यू